हॅलो कॅब नोंदवायची होती हो एक अर्धा तासात नक्कीच चालू शकेल पण फोर व्हीलर पाहिजे वेळ लागेल का रिक्षा नको मी वाटल्यास थोडंसं पुढे येऊ शकते हो प्लीज देहू रोड आणखी जास्त किती वेळ लागू शकेल तरी सुद्धा किती वेळात सांगू शकाल

अच्छा ठीक आहे तुमच्या नेहमीचीच गिऱ्हाईक आहे मी तसा अनुभव चांगला आहे माझा पण तरीदेखील थोडंसं तेवढ्या वेळात पुढे यायचं असेल तर येऊ शकते एखादा चौक तिथे उपलब्ध असेल तर चालू शकेल ओके चेक करताय होल्ड करते

हो म्हटलं ना मी रिक्षा नको आहे अच्छा मिनी मिनीच पाहिजे सेदान नाही आवश्यकता देताय ऑफरमध्ये ओके आम्ही तिघंचजणं आहोत चालेल नक्कीच तुमची ऑफर सध्या आणखी काय आहेत मला मेसेज करून ठेवाल प्लीज अच्छा तुमचे मॅसेजेस हो येतात येतात मला नेहमी येतात हो मेल मेलसुद्धा मिळतात अच्छा ओके वीकडेज आणि वीकेंड्सच्या ऑफर हो हो हो नक्कीच हो तुमचं ट्रॅफिक आणि ट्रॅफिकच्या व्यतिरिक्तही तशाच पद्धतीत काम चालतं ना हो दुपारच्या वेळेत जरा रेटमध्येही फरक येतो लक्षात खरं आहे बरोबर आहे हो हो महागही आहे पेट्रोल वाढले सगळं मान्य आहे पण गिऱ्हाईक म्हणून आमच्याही अपेक्षा असतात ना तुम्ही चांगले डील देऊ शकलात तर आम्ही तुमच्याबरोबर जोडले जाऊ शकतो नक्कीच आवडेल हो हो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 ओके बाय